हॅलो हिराबाई तुम्हाला फुलं पाहिजे काय हां तर माझ्याकडे चमेलीची फुलं आहेत मोगऱ्याचे आहेत गुलाबाचे आहेत तुम्हाला कोणते फुलं हवे आहेत हां हां

हो दोन माणसं ठेवले आहे ते मी हार बनवासाठी आणि मी पण त्यांना मदत करू लागते आमच्याकडे आंब्याची पण पानं आहे तोरणं पण मिळतात तुम्हाला काय वाया इराबाई हां हां हां हां ठीक आहे ना हो हो मिळू शकते आणि या हार हार वगैरे किती पाहिजे तुम्हाला बरं बरं

हो हो दुर्वा वगैरे हे सर्वच मिळतात आमच्याकडे पण हिराबाई एका हाराची किंमत वीस रुपये हां वीस रुपये हार आहे दहा दिवस पाहिजे ना तुम्हाला हां एका एका हाराची किंमत दहा रुपये राय वीस रुपये राहील मग तुम्हाला चमेलीची पाहिजे की चक्रीची पाहिजे की मोगऱ्याची पाहिजे की पूर्ण गुलाबाची पाहिजे की शेवंतीची पाहिजे ते आम्हाला आधी कळव जा

बरं बरं ठीक आहे मग ठेवतो फोन हां बोला ना हां बोला हां हां हां हां नाही हो हिराबाई माझ्याकडे किती मोठा बगिचा आहे तुम्हाला माहीत आहे ना ठेवते मग फोन फोन ठेवते ताई मला हार बनवायची आहे